हॅलो हां कोमल बोलत आहे हं मी कॉलेजमधून बोलत आहे मी अॅडमिनिस्ट्रेटेशन कोलेजमध्ये येत का नाही आहे तर बघ ते सगळं जे तुझे प्रॉब्लेम आहे ते सगळे बरोबर आहे पण जे जा कॉलेजमध्ये जी तुझी प्रोग्रेस पाहिजे ती नाही आहे बरोबर ते बाकीचे अटेंडन जे अटेंडेन्स आहेत ते पण बरोबर नाही आहे आणि लेक्चर्स जे होत आहेत ते पण नाही आहे समोर पेपर्स आहे आणखी खूप सारी तयारी करायची आहे प्रॅक्टिकल्सचे जे काही असते ते पण काहीच नाही झालेले आहे त्याच्यासाठी काय पुढच्या महिन्यात तीस ते पस् पस्तीस दिवसपर्यंत काय करणार आहे मग कसं करणार आहे

पण कॉलेजमध्ये यावं लागेल काही लेक्चर्स करावं लागेल अटेन्डन्स ठेवावं लागेल ना तरच प्रोग्रेस चांगली होईल ना प्रोग्रेस नाही आहे